हॅलो हां तुमचं कसं पाणीपुरीचं दुकान आहे ना हा हो आम्हाला पाणीपुरी पाहिजे आम्हाला का पाच पाच प्लेट वीस वीस प्लेट दहा रुपयात सहा बरं पण अजून काय काय तुमच्याकडे भेळ आहे का बरं किंमत काय आहे त्याची तीस रुपये प्लेट बरं वीस प्लेट पाणीपुरी द्या पाच हा पाच भेळ द्या अजून काय वडापाव हो वडापाव द्या पंधरा हो त्याचे ते केवढ्याला त्याची काय किंमत आहे वडापावची दहा रुपयाला बरं पंधरा प्लेट द्या त्या वडापावचे पाणीपुरीच्या वीस द्या

अजून गुलाबजामून हां हां एक किलो द्या त्याचा काय भाव आहे पन्नास रुपये

पाच कलो पाच किलो द्या हां अजून जिलबी आहे का हां

ती द्या बा दहा किलो हो जिलबीच्या ऑर्डर घ्या हां ऑड्रेस संंभाजी चौक सिडको वैभव दुकान हो हो पैसे किती द्यायचे दोन हजार बरं बरं पाठवतो इकडे ऑर्डर पाठवून द्या मग पैसे पाठवतो आम्ही पैसे पैसे दोन हजार पाठवतो ना हो पाठवतो पाठवतो कमी करा थोडे हजारपर्यंत घ्या ना हजार हजारपर्यंत द्या एक हजार हो मग आम्ही पाठवतो